हॅलो रॉयल ट्रॉयल रॉ रॉयल ट्रावल एजन्सीना हां मी वेधांश बोलतो मी तुमच्याकडून एक गाडी बूक केली होती मला विमानतळाला जायचं होतं माझी फ्लाइट होती सकाळी सहा वाजताची पण तुमचा डायव्हर वेळेवर आला नाही आणि त्या डायव्हरच्या चुकीमुळे माझी फ्लाइट निघून गेली आता मी माझ्या फ्लाइटचं जे नुकसान झालं माझी फ्लाइटची टिकीट माझ्या अंगावर बसली आता ते नुकसान कोण भरून देणार आणि तुमच्या कॅबचं पण भाडं मागत आहे तुमचा डायव्हर पण गाडीचं भाडं मागत आहे तर मी कसं करणार मी तुम्हाला काय बोललो होतो की माझी सहाची नागपूरहून फ्लाइट आहे मला त्या हिशोबानी तुम्ही पोहचून द्याल एक तासा पहिले मग तुमचा डायव्हर नाही आला वेळेवर तर मी काय करू त्यात मी तुम्हाला एकतर तुम्हाला पैसे देत नाही आणि मला माझे विमाना तिकीटचे पैसे परत द्या तुम्ही काहीही करा तुम्ही तुमच्या डायव्हरच्या पगारातून कापा किंवा एजन्सीतून तुम्ही स्वतः करा मला काही त्याच्याशी घेणंदेणं नाही मला माझे पैसे परत पाहिजे आणि मी तुमचं पेमेंट करत नाही